रोजच्या बागकामामध्ये शाश्वता देणाऱ्या कृतींचा समावेशमध्ये नेमकं तर दररोज उठून प्रत्य प्रत्येक झाडां झाडांना बघावं तिथे प्रत्येक झाडांमध्ये पाणी टाकावं योग्य प्रमाणात पाणी टाकावं जर कुठे खतांचा वा गरज भासेल तर तिथे खतसुद्धा टाकावं आता कित्येक झाडांमध्ये ना कधीकधी कुठलेकुठले जे पानं असतात ते गळण्याच्या प्रमाणात आले असतात तर त्या गळलेल्या पानांना काढून टाकावं किंवा कुठे किडा वगैरे लागलं असेल त्यांना कापून टाकावं जेणेकरून त्या झाडांचा आपण बचाव करू शकतो आणि ते झाडं झाडांना योग्य त्या रूपात आपण ठेवलं तर त्या झाडांचा पण सुशोभीकरण केलं जातं